इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा एक आता मोठा मुद्दा झालेला आहे कारण आपण आता आपल्या रेग्युलर जीवनात खूप सारे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स यूज करतो पण आपण सध्याचं आपलं काय असतं की नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स आपण विकत घ्यायला बघतो पण त्याचा दुष्परिणाम आपल्या एन्वायरमेन्टवर होतो मग आपण आता जर आपण काय जास्तीत जास्त काय करण्याची गरज आहे तर जे प्रोडक्ट्स आहेत ना जे आपण ऑलरेडी पर्चेस केलेले आहेत ते री रियूज करायचे परत पुन्हा पुन्हा यूज करायचे जेणेकरून इलेक्ट्रॉनिक वेस्ट जादा जादा जनरेट होणार नाही याची काळजी घ्यायची आपण त्यामुळे एन्वायरमेन्टवर आपला कमी इम्पॅक्ट पडतो एन्वायरमेन्टवर होणारे दुष्परिणाम आहेत परत आपण जर मोबाईल फोन्स वगैरे परत परत यूज केले त्यामुळे त्याचा आपल्याला परत त्याचा फायदा पण आहे की आपले पैसे वाचतात आपल्याला नवीन पर्चेस करायची गरज नाही आहे आणि आपण पर्चेस करायची नवीन गरज नाही एन्वारमेणपर वर पण त्याचा खूप कमी इम्पॅक पडतो जर आणि जर आपण असे प्रोडक्ट्स घ्यायचे कमी केले ना तर आपले मनी पण सेव होते खूप आणि त्याच्यावर जादा परिणाम पण होणार नाही आपल्याला आणि लॅपटॉप्स आहेत लॅपटॉप्स वगैरे आपण रियूज केले ना परत ज्याचा काय त्याचा काय जो चार्ज आहे तो पण कमी होतो जर लॅपटॉपच्या ऐवजी सध्या तर लॅपटॉप्स पोर्टेबल आहेत आपण कुठेही नेऊ शकतो पी सी प्रमाणे ते थोडे जरा पी सी चा सेटअप आहे ना तो थोडा कॉस्टने कमी आहे आणि लॅपटॉपचा थोडा जादा आहे मग लॅपटॉप आपण जादा तर यूज केला तर आपला आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल पण जादा चार्ज होणार नाही आणि आणि आपण जर हे ग्रीन आय टी थ्रू इम्प्लिमेन्ट करायचं करायला झालं तर आपण इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे ते कमी करू शकतो आपल्या परिसराला त्याची काही हानी होणार नाही आणि आपण खूप काही खूप काही सेव करू शकतो इकडे तिकडे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे ते डिकम्पोज होत नाही जर ते डिकम्पोज झालं म्हणजे आपण जर ते त्रो केलं किवा आपण कुठे टाकलं तर ते वेगळे वेगळे केमिकल्स रिलीज करतं जेणेकरून आपल्याला त्याचीच पुढे आपल्याला ते पुढे सॉईलमध्ये ड डिस्पोज होतं आणि मग त्यामुळे त्याचाच आपल्याला ते इन्डायरेक्टली आपणच इन्डायरेक्टली आपणच ते इनहेल करतो किंवा आहारी जातो त्याच्या जेणेकरून आपल्याला वेरिअस डिजीसेस क हे झालेले मिळतात आपल्याला वेरिअस डिजीसेस होऊ शकतात आणि त्याच्यामुळे स्यादा ते जादा इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेट करण्याचं कमी करू शकतो आपण ओक्के आणि मी माझ्या मते तरी आपण जे प्रोडक्ट्स आहेत इलेक्ट्रॉनिक्स ते आपण नवीन पर्चेस करण्याच्याऐवजी जुनेच रियूज केले तर त्याचा खूप फायदा होईल